हॅलो बोला

बरं बरोबर ब बोला बोला काय काय पाहिजे ठीक आहे तुम्हाला फोटो फोटो शुटिंग आल्बम पण पाय आल्बम पाहिजे का ओके किती तारखेला किती तारखेला पाहिजे वीस तारखेला किती दिवस लग्न आहे का ठीक आहे ठीक आहे आल्बम किती पेजचा पाहिजे चाळीस पेजचा पाहिजे वीस पेजचा पाहिजे म्हणजे त्याच्यावर पैसे डिपेन्ड होतात चाळीस याचा चाळीस पेजचा आल्बम होईन पंधरा हजाराला व्हिडियो चार दिवस पाहिजे ना तुम्हाला व्हिडियो शुटिंग पण चार दिवस आणि फोटोग्राफर पण चार दिवस बरोबर तुमचं टोटल पस्तीस हजार रूपये होतील मॅडम तुमचे रेटच चालू आहेत ते आता लग्न लग्नाचा मौसम आहे ना त्यामुळे रेटच चालू आहे कमी आता तुमच्यावर आहे ते तुम्हाला आल्बम कसा पाहिजे चाळीस पेजचा पाहिजे की वीस पेजचा पाहिजे

आणि कॅमेरा पण ए चडी आहे आणि फोटो पण चांगले येणार आहेत व्हिडियो शुटिंग पण क्लीयर एकदम तुम्हाला बोलायचं काम नाही पडणार की तुम्ही व्हिडियो शुटिंग बरोबर नाही काढली म्हणून पस्तीस हजार बोललो किती तारखेला मॅडम वीस ते चोवीस ना ठीक आहे मग पस्तीस हजार डन ना ओके ठीक आहे मग येतो मी वी वीस तारखेला ना वीस तार वीस तारखेला किती वाजता येऊ सकाळी येऊ की संध्याकाळी ओके ओके ठीक आहे चला